हॅलो हा नमस्कार सर हा मी तांबरेबाग धाराशिववरून बोलतोय सर हा हे व्यंकटेश बुक स्टॉल आहे का तुमचं सर मला थोडं माहिती पाहिजे होती कारण आमच्या मुलाला ना ना सर दहावीचे जे बुक्स आहेत थोडं पूर्ण सेट घ्यायच्या दहावीचं

हा इंग्लिश मिडयमध्ये आहे तो

हा सी बी सी पॅटन आहे तर आम्हाला माहिती देऊ शकता की कन्सेजन भेटू शकतं कारण आम्ही बरेच प्रयत्न केलं पण तुमच्या बुक स्टॉलचं नाव असल्यामुळे मी तुम्हाला कॉल केलं तर आम्हाला तुम्ही व्यवस्थित

बिलकुल सर हो सेट सर कारण आम्ही तुमच्या दुकानातूनच घेणार मुलासाठी पण आम्हाला थोडंफार तर कन्सेशन दिलं पाहिजे तुम्ही चांगली गोष्ट आहे सर चांगली गोष्ट आहे सर दहा टक्के हा सर चला चांगली गोष्ट आहे कारण आम्मी दुसरीकडं घेण्याचा विचार हा हा चांगली गोष्ट आहे ठीक आहे सर मग तुम्ही ते सर्व पुस्तकांची यादी देऊ नुसार देऊ शकता बुक्स वगैरे सर्व बाकी तर पे पेन हा क हा आहे सर हा ठीके आहे सर कारण मी अग्री आहे सर आता हा तुम्ही दहा टक्के जर आम्हाला कन्सेशन देत असलं तर आम्ही तुमच्या दुकानामधूनच सर्व बुक्स बुक्स वगैरे हे करू शकतो आणि एक म्हणता तुम्ही घरपोच जे बी आम्ही जे बुक्स घेतलं चला ठीक आहे सर ओके धन्यवाद सर